आम्हाला संध्याकाळी आठ वाजता आमचे एक तीन चार मित्र असं आम्हाला जेवायला यायचं आहे तर आपल्याकडे ती सोय होऊ शकते का आणि दुसरं म्हणजे बे रेस्टॉरंटची वेळ काय आहे स रात्री किती वाजेपर्यंत बंद होतं तेही मला सांगा त्याचबरोबर इथं आम्हाला पूर्ण वेजिटेरियन जेवणाची गरज आहे तर तीही तुम्ही पुरवू शकता का हे सांगा आणि तिकडची स्पेशालिटी काय आहे आणि मुख्य म्हणजे आठ वाजताची वेळ ॲवेलेबल आहे का पाच लोकांसाठीचं टेबल तुम्ही आमच्यासाठी रिझर्व ठेवू शकता का याच्याबद्दल मला कळवाल तर बरं बरं होईल त्याचप्रमाणे आम्ही थाळीमध्ये थाळी सिस्टीममध्ये जेवणार आहोत तर थाळीचं मेन्यूही मला कळवला तर बरं होईल कोणत्या भाज्या आहेत जे काही आहे स्वीटमध्ये काय आहे त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स असतील तर तेही मला कळवा त्याचप्रमाणे पेले सूपमध्ये कोणते कोणते प्रकार तुम्ही देता तेही कळवा पूर्ण जर मला शीटच पाठवली त्या थाळी सिस्टमची तर मला ॲटेम्सची बरं पडेल त्याप्रमाणे मी अरेंज करू शकते ज्या जर तुमचा फोन आला मला आणि तुमच्याकडे जागा अव्हेलेबल असेल आणि जर तुम्ही आमच्या पाचजणांची सोय रात्री आठ वाजता करू शकत असाल तर मला कृपया कळवा त्याप्रमाणे मी तिकडे येईन